हॅलो हॅलो राजेश्वन स्वीट मार्ट का हा मला माझ्या मुलीचा वाढदिवस आहे त्यानिमित्त मोतीचूरचे लाडू पाच किलो ऑर्डर द्यायची होती परंतु मला त्याच्यावर काही ऑफर मिळेल का नाही नाही अरे असं कसं नेहमीच तर मी तुमच्याकडनं खरेदी करते तर तुम्ही मला थोडी फार ऑफर द्यायला हवी ना टू हंडरेड रूपीज के जी बरं बरं दोनशे रुपये प्रति किलोप्रमाणे माझे पाच किलोला हजार झाले तर मला असं वाटतं की नऊशेमध्ये तुम्ही मला पाच किलो द्यायला हवे ओके बरं बरं हा माझा मुलीचा वाढदिवस सहा सहा वाजता मी आयोजित केलेला आहे तर मला असं वाटतं तुम्ही जी गोड पदार्थाची मी तुम्हाला ऑडर दिलेली आहे ती मला पाचपर्यंत मिळेल का ऑफर तर तुम्हाला द्यायलाचं हवी मी तुमचं रेग्युलर कस्टमर आहे ओके ओके थॅंक यू पाच वाजेपर्यंत मला माझी ऑर्डर मिळाली पाहिजे ओके थॅंक यू